होय आम्ही पुस्तकयात्रेला गेलो आहोत इथे नगर वाचनालयाला पुस्तक जत्रा भरत असते मराठी विज्ञान परिषदेलाही पुस्तक जत्रा भरते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विषयावरची अगदी सुंदर अशी पुस्तकं उपलब्ध असतात आणि त्यामधून मग वेगवेगळ्या पुस्तकांच्या नोंदी करत आपल्याला आपल्या आवडीचं अशी कुठले पुस्तक आहेत ते पुस्तकात निवडणं आपल्याला फार सोपं जातं आहे आणि विशेषतः आपल्या मानसिक जमणारं विक प्रबोधन करणारं समाजाला एक वेगळी दिशा देणारे असे पुस्तक असतील तर निश्चित रूपाने त्या पुस्तकांचं आपण संग्रह करू शकतो ते विकत घेता येतात आणि त्यामुळे अनेक लोकांसोबत बोलत असताना वेगवेगळे जे फीडबॅक येतात त्या फीडबॅकवरून आपण कुठलं पुस्तक निवडावं याबद्दल आपल्याला कळतं आणि अशा प्रकारे मी पुस्तकांची अनेकदा निवड केलेली आहे उदाहरणार्थ मला सांगायचं झालं तर कादंबरीच्या समजा तर मग असं नक्की म्हणे ययाती अमृतवेल अशा कादंबऱ्या आपण निश्चितच एक वेगळं दिशा देणारं ठरतात आहे साहित्यिक स्वरूप आणि विज्ञानाच्या दृष्टिकोणातून बघितलं तर आजच्या या नवीन युगामध्ये जे वैज्ञानिक जे काम करतात आहे म्हणजे आजच्या युगाला दिशा देणारं आहे त्यांच्या पुस्तकात आम्ही कसे घडलो या पुस्तकांचं मला यातील उल्लेख करणं आवडेल धन्यवाद